हां बोला

माझं नाव गौरव

ओके आता मॅडम तुम्ही जम्मू आणि म्हणजे श्रीनगरला वगैरे जातच असाल तर पुढे लेह लडाख आहे तिकडेही तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही सोलो ट्रीप करत आहात तर तुम्ही साधारण तर तुमच्यासोबत त्या गोष्टी तुम्ही हे कॅरी करणं गरजेचं आहे ज्या गोष्टी तिकडे लागतील तुम्हाला साधारण तुम्हाला असं स्वेटर कॅरी करावं लागेल की ते मायनस फायू डिग्रीच्या असपास चाल चालू शकते आणि मग त्याच्यानंतर हो तिकडे एवढं टेम्प्रेचर कमी असू शकतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला सोबत तुमच्यासोबतही काही म्हणजे वॉटर बॉटल असतात ज्या म्हणजे ज्यांचे बर्फ होत नाही आतून असे काही वॉटर बॉटल असतात मिळतात त्याच्यात वॉटर एकदम व्यवस्थित असतं तर तेही तुम्ही कॅरी करू शकता पण तुम्ही जर इथून सोलो ट्रीप करत असाल तर इथून तुम्ही गुजरात गुजरातवरून तुम्ही श्रीनगर आणि श्रीनगरवरून तुम्ही लेह लडाखला जाऊ शकता ही तुमची ट्रीप चांगली होऊ शकते साधारणतः तुम्हाला एक आठवडाभराचा टाईम मिळू शकतो आमच्याकडे तुम्हाला तुम्हाला बाय ट्रेन जायचं असेल तर बाय ट्रेनचंही बुकिंग आम्ही तुम्हाला करून देऊ शकतो बाय प्लेन तुम्हाला फ्लाइट वगैरे जायचं असेल त्याचंही आम्ही तुम्हाला बुकिंग करून देऊ शकतो तिकडे हॉटेलची व्यवस्था होऊ शकते त्याच्यानंतर तिकडे जेवण वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची जेवण नाश्ता वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची व्यवस्था आम्ही करू शकतो आणि तिथे तुम्हाला गाईड वगैरे जर हवा असेल हो आणि तुम्हाला तिथे गाईड वगैरे हवा असेल तर त्याचीही व्यवस्था आम्ही करू शकतो कॉस्टिंग मी तुम्हाला व्हॉट्सअप करून सांगतो पण साधारण आत्ता जं आम्ही जे मागच्या वेळेस बघितलं होतं ते साधारण प्लेनचं तिकीट साधारण आठ हजार रुपये आहे

हो हो चालेल चालेल नक्की न नक्की नक्की नक्की नक्की चालेल हो हो सगळं सेफ आहे आमच्याकडे मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअफ करतो आणि मेल कर ओके थँक्यू